भारतीय अर्थव्यवस्था वा वाढली आहे तर त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे नेट बँकिंग आहे कारण की जे आपलं मोबाइलमुळे जे इंटरनेटचा जो आपण वापर करतो डिजिटल पेमेंटमुळे त्यामधे आपण सर्वप्रथम जे बँकेला आपण आपले खाते लिंक करतो त्या खा केल्याच्यानंतर आपण कोणाला आपण आपले पैसे पाठवू शकतो कोणापासून घेऊ शकतो ऑनलाइन पद्धतीने जे काही आपण करू शकतो त्यानंतर आपल्याला काही बोलवायचे असेल कपडे झाले भांडी झाले जे काही वस्तु असेल ते आपण बोलवू शकतो ते आपण त्याला वाट वापस पण ऑनलाइन प्रकारेच पाठवू शकतो ऑनलाइन पेमेंट करू शकतो त्यानंतर जे तुम्ही इलेक्ट्रिक बिल आहात जे तुम्ही इलेक्ट्रिक बिल पण भरू शकता ऑनलाइन प्रकारे अशा खूप काही गोष्टी आहेत की ऑनलाइन पद्धती यामुळेच अर्थव्यवस्था आपली भारताची सर्वात जास्त वाढलेली आहे आणि उद्योगामध्ये सर्वात जास्त ह्याचा पण उपयोग होतो बरेच किराणा दुकान झाले डिजिटल जे मोबाइल झाले प्रत्येक शॉप झालं प्रत्येक शॉपवर त्यांनी स्कॅनर लावून ठेवतात ते म्हणजे की आपण त्यांना ऑनलाइन पेमेंट त्या त्या स्वरूपात आपण करू शकतो अशा खूप काही अशा गोष्टी आहेत की त्यामुळे अर्थव्यवस्था आपली खूप वाढलेली आहे आणि या इंटरनेट आणि डिजिटल पेमेंटमुळे खूपच आपल्याला फायदा झालेला आहे आणि जसे आपले बँकिंगचे आपण कोणते पण काम असू आपण बँकिंगमधे बे दुसऱ्याच्या खात्यामधे पैसे पाठवणे लोन घेणे आपण ऑनलाइन प्रकारे लोन पण घेऊ शकतो कोणाला पेमेंट वगैरे काही करायची असेल ते पण आपण होऊ शकतो करू शकतो अशाप्रकारे आपली खूप अर्थव्यवस्था वाढलेली आहे भारताची